नमस्कार दीक्षित मी आपल्या इथं शेजारचं राहण्याकरता आलेलो आहे आता आमच्या मुलाची इथे बदली झाल्यामुळं मी इथं नवीन राहण्याकरता आलेलो आहे त्या त्यामुळं मला बरेचशे आमचे कागदपत्राचे न दु प का कागदपत्रामध्ये नावात किंवा पत्त्यात बदल करण्याचं आहे त्याकरता मला आधार कार्डमध्येही दुरुस्ती करायची आहे त्या आधार कार्ड आणि तसेच आमच्या घरातील सर्वांचे आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे हाताळ कार मग नोंदणी केंद्र इथं आपल्या इथं जवळपास कुठं आहे का हे जर तुम्हाला माहिती असंल तर माहिती असेलच तर त्याचा आम्हाला पत्ता दिला तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमच्या घरातील सर्वांचे आधार कार्ड न नोंदणीमध्ये पत्त्यात दुरुस्ती करून घेतो आणि त्याप्रमा आम्हाला सगळे कागदपत्र दुरुस्त कर करण्या सोयीचे होईल तसंच आमच्या मुलाचेही आधार कार्ड त्यांच्या मंडळीचे आधार कार्ड कार्डामधील मजकूर दुरुस्त करण्याचा आहे तरी त्या त्याप्रमाणं आम्हाला ते दुरुस्ती करून घेतल्यानंतर आम्हाला सगळं पुढील सोपस्कार सोयीचे होतील